हो तसे जनावराचे छोटे पिल्लू असले तर आपण त्यापची काळजी अशा प्रकारे की त्यांना लहानपणी त्यांचं मातेचं दूध पाजणे दुधाचा आहार देणे त्यांच्यासाठी पौष्टिक आहार मार्केटमधून विकत आणणे त्यांची तब्येतीची काळजी घेणे प वेळोवेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना काय खाद्यपदार्थ आहे ते देणे व त्यांची नियमित अंघोळ करून देणे जशी आपण एखाद्या लहान बाळाची काळजी घेतो त्याप्रकारे आपल्याला त्या नवजात गुरांची काळजी घ्यावं लागेल कारण की ती आता काळजी घेतलेली तेव्हा ते गुरे मोठे होतील तेव्हा तच त्यांच्याकडनं आपल्याला उ उत्पन्न सुरू होतील आणि आपला व्यवसाय चालू होईल आणि त्याचबरोबर त्यांची मदत होते आपल्या व्यवसायाला हातभार लावायला तर अशा प्रकारे आपल्याला एखाद्या छोट्या बाळाप्रमाणे त्याची काळजी घ्यायला हवी